एखादं पुस्तक म्हणजे की श्यामची आई हे पुस्तक मी सलग तीन दिवस वाचले त्याच्यामध्ये जे लेखकाचे विचार भावना आहेत ते जर मनापासून वाचल्या

मनाला असं खूप उदास वाटते खरंच त्या लेखकाच्या विचाराचा आम्ही आदर करतो आणि ते पुस्तक वाचल्यानंतर अनेक दिवस त्या पुस्तकाने म्हणजे त्या पुस्तकाने आम्हाला भंडावून सोडले आज पण ते पुस्तक ते नाव आम्ही जर ऐकलं तर उदास झाल्यावाणी असं वाटते ठीक आहे